मी मॉलमधून ना छान डब्बे आणले होते रंग होता त्याचा छान जांभळा मला खूप आवडले ते आणि एवढे छान निघाले की त्याचं प्लास्टिक पण जाड आहे अन अजून एक वर्षांपासून वापरत आहे पण खराब पण झाले नाही